आम्ही सकाळी उठाचं आम्हाला खूप खेळायला आवडत होतो आम्ही खो खो लंगडी कबड्डी हे खेळायचं मग आमच्या शाळेमध्ये जागा आहे खूप मोठं ग्राउंड आहे आम्ही त्या ग्राउंडमध्ये जायचं मुली मुली मुलं सगळं मिळायचं आम्ही तिथे जाऊन खेळायचं आणि प्रॅक्टिस करायची पहिले आणि मग कसं दोन तीन शाळा मिळून आमच्या रनिंगची प्रोग्रॅम होत आमच्या शाळेमध्ये तर आम्ही तिथे दहा मग आम्हाला प्रॅक्टिस करायची होती म्हणून आम्ही काय करायचं एवढे मुली मुलं मिळायचे आणि छान मस्त ग्राउंडवर जाऊन टाइमिंग फिक्स केला होता आम्ही बरोबर त्या टायमावर निघायचं आणि आम्ही एवढे जणं जाऊन प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिस केली की कसं आम्हाला मग सवय होऊन गेली प्रॅक्टिसही होऊन गेली मग आमची रनिंग पण खूप कमप्लीट होऊन गेली आम्ही आणि छान मग भाग घेतला होता तर आम्ही त्याच्यात पण खेळामध्ये तो भाग हे केला आहे आहे आणि म्हणून मग आम्ही सगळेजणी मिळूनच खेळायची आम्हाला खूप आवड आहे